स्त्रियांच्या लहान मुलांच्या मुलींच्या कपड्यांमधे सातत्याने नवीन फॅशन खरंच येत असतात आणि त्या बघून आपल्याला लोकं शिवायला सांगतात की असं करायला पाहिजे तसं छान दिसते कॉलर अशी असावी बाह्या अशा असाव्यात किंवा घेर असा असावा उंची तशी असावी सलवारचा घोळ किती असावा की स्लॅक्स टाईप असावं असं बरंच काय काय असतं तर काय असतं काही वेळेला चित्रपटामध्ये त्यातल्या नायिका जसे कपडे घालतात त्यानुरूप स्त्रियांना आपण तशाच पद्धतीचे कपडे घालावे मुलींना विशेषतः असं वाटत असतं की त्याप्रमाणे आपण कपडे घालावे त्यामुळे कदाचित आपण छान दिसू असा त्यांचा समज असेल मला माहिती नाही आणि मग त्या तशी मागणी करतात की तुम्ही असं मला शिवून द्याल का असं असतं आणि मग आपल्याला प्रयत्न करून बघायला काही हरकत नसते पण काही वेळेला काही फॅशन अशा असतात की ज्या आपण खूप नवीन चांगल्या कपड्यावरती त्या नाही करू शकत तर मग त्यावेळेला त्याचा सराव करावा लागतो की कुठल्या लहान म्हणजे आपल्या जवळच्या कोणाला तरी ते जर आपण शिवून बघितलं तर आपल्याला अंदाज येतो की हे कसं शिवायचं आहे त्याला किती कापड लागेल किंवा कसं त्याचं बेतायला पाहिजे आणि काय जे काय त्याच्याबद्दल लागणाऱ्या गोष्टी असतात त्या आपल्याला कळतात की कापड कसं घेतलं पाहिजे ह्याचाही अंदाज येतो मग त्यामुळे ते आपण करू शकतो काही वेळेला बाह्या ज्या असतात त्यांच्या सतत फॅशन बदलत असतात तर त्या शिवताना आपल्याला सराव जास्त असेल तर त्याच्यासाठी त्याचा आधी सराव म्हणजे वेगळ्या ह्याच्यासाठी करून बघावं लागतं नाही तर ग्राहकांनी सांगितलं तर त्या अनुरूप आपण ते लगेच शिवू शकतो म्हणजे अशी अडचण येत नाही किंवा काही वेळेला आपल्यालाही नवीन आवडतं आणि आपल्याला असं वाटतं की अरे ह्यांच्यासाठी आपण शिवलं तर ते त्यांना खूप छान दिसेल तर आपण ते त्यांना सुचवू शकतो की तुम्ही या या पद्धतीचा आपण शिवूया तुमच्यासाठी तर ते तुम्हाला आवडेल किंवा तुम्हाला छान दिसेल ते खूप म्हणजे सहज त्याच्यात वावरता पण येईल आणि आता कोणाचं नाही येत तसं तर ते वेगळी पण फॅशन होईल आणि या कपड्याला ते चांगलं दिसेल असं आपण त्यांना सुचवलं आणि त्यांना जर पटलं तर आपण प्रत्यक्षात त्यांच्यासाठीच ते श सुचवून त्यांना ती फॅशन आपण ते शिवू शकतो तर काही वेळेला नवीन जर कोणी काही शिवायला दिलं तर ते स्वतःवर स्वतःसाठी किंवा आपल्या मुलीला सुनेला असे जे कोण जवळ असतील त्यांच्या किंवा आपली मैत्रिणी असतात शेजारी असतात की त्यांना पण ते चालतं की आपण त्यांच्यासाठी ते प्रयोग केले तर त मग त्यांच्या ह्याच्यासाठी आपण तो सराव करतो आणि मग ते त्यांना देतो काही वेळेला लहान मुलींचे फ्रॉक्स असतात की ज्याच्यात वर आपल्याला नवीन काहीतरी करून बघायचं असलं तर आपण ते कापड तशा पद्धतीचं आणून तेच शिवून बघितलं आणि ते चांगलं झालं तर ते आपण दुसऱ्यांना दाखवून तसं शिवता येतं मग त्यामुळे फॅशनचा सरावही कधी करावा लागतो कधी ग्राहकांना ती फॅशन सुचवून आपण त्यांना सांगू शकतो की तुम्ही हे असं शि शिवून मी देते तुम्हाला तुम्ही घालून बघा तुम्हाला खूप आवडेल किंवा ते छान दिसेल तुम्हाला असंही आपल्याला सांगता येतं त्यामुळे ते दोन्ही पद्धतीनी करता येतं म्हणजे फॅशन तर सारखी बदलत असते त्यामुळे स सगळेजणं त्याच ह्याचं आत्ता शिवून घेतलं तर परत त्याचा वापर नाही झाला असं होतं म्हणून ठराविक ठराविक ह्यांना ते सुचवावं लागतं की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आणि मग त्याचा सरावही करता येतो आणि मग ती ग्राहकांना सांगता पण येतं की तुम्ही हे असं करा मग ते छानही दिसतं काही वेळेला स्टॅच्यूला पण म्हणजे शिवून घालून ठेवावं लागतं तर मग ते लोकांना कळतं की हे खरंच कसं दिसेल काही वेळेला दिसताना नुसतंच छान दिसतं पण ते वापरायला चांगलं असतं असं नाही आहे सहज वावर त्याच्यामध्ये होत नाही म्हणून मग ते तसंही आपल्याला बघावं लागतं की दोन्ही दृष्टीनी ते कसं आहे त्यानुसार त्याचं करावं लागतं